मी जेव्हा सुरुवातीला सत्तांतर हे माडगूळकरांचं पुस्तक जेव्हा वाचायला घेतलं तेव्हा मला असं वाटलं नव्हतं की त्याची सुरुवात बघून जसं काहीतरी माकडांची गोष्ट चालू आहे यामुळे मला असं वाटलं की ती काय माकडांच्या काय गोष्टी सांगतात पण हळूहळू जेव्हा पुस्तक मी वाचत गेलं तर माकडांचा जो गट असतो किंवा माकडांचा जो समूह असतो त्या समूहाच्याद्वारे माडगूळकर माडगूळकर मानवी गटांचंच प्रतिनिधित्व करत असतात करताना दिसत आहेत आणि त्यांनी म्हणजे माकडांचं जे प्राणी जीवन आहे आणि मानवाचं जे मानवी जीवन आहे याच्यामध्ये इतका काही जास्त फरक नाही याच्यामध्येही सुद्धा म्हणजे जसं जसं मानवामध्ये समूहाचा संघर्ष आहे तो जसा प्राण्यामध्ये आहे तसा मानवामध्ये पण आहे असं खूप प्रामाणिकपणे दाखवण्याचा प्रयत्न केला जेव्हा एक गट किंवा एखादा उगवता व्यक्ती जेव्हा एखादी प्रक्रिया म्हणजे एखाद्या दुसऱ्या गटावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यामध्ये असणारी जी सामान्य जनता आहे किंवा सामान्य लोकं कसे होरपळले जातात त्याच्यामध्ये खास करून स्त्रीवर्गाचा कसा कसा छळ होतो कसं शोषण होतं याच्याबद्दल खूप तीव्रतेने इथे सांगितलं गेलं आणि त्यातूनच जे म्हणजे कथा जरी काही माकडाची असली मा माकडांची सांगितली असं असली तरी मानवी जीवनाचं सत्य त्या कथेमधून उ उतरतं यामुळं मला ती कथा कथा म्हणजे मा माडगूळकरांची सत्तांतर नावाची जी कथा आहे ती खूप भावली आवडली आणि मी लोकांना पण सांगेल की त्यांनी ती कथा वाचावी